तर जस्ट सेमिनार संपलं तुला तो ना सकाळी सेमिनार इनव्हेस्टमेंटवरती त्यांनी इतकं छान सांगितलं की मला तुला फोन करण्यापासून राहावलचं तुम्ही त्यांनी टोटल इन्हेस्मेंट प्लॅनिंगबद्दल सांगितलं इन्स्टमेंट प्लॅनिंग हे फक्त एका एका वेळेची कंडिशन नाहीये आपला पूर्ण आयुष्यभरासाठी प्लॅनिंग करायचंय आपल्या मुलांचे शिक्षणं आपलं म्हातारपण आपल्याला कुठे टूर प्लॅन्स करायचे असतील तर ह्या सगळ्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट जर प्रॉपर प्लॅनिंग करून केली तर आपल्याला हे सगळं अचीव करणं शक्य आहे कारण की आत्ता जेवढी महागाई वाढतेय आणि आपल्या मुलांच्या शिक्षणापर्यंत त्यांच्या ज्या फी असणार आहेत तर त्यावेेळेला आपल्याला त्या फी परवडल्या पाहिजेत आणि आपलंही इन्कम त्यावेेळेला आपण किती नोकरी करतोय त्याच्यावर अवलंबून आहे तिथपर्यंत आपलं इन्कम किती असणार आहे त्यामुळे आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तरच आपण हे सगळं चांगल्या पद्धतीने करू शकतोय हो हो मेडिकलेम आपल्याला करणं गरजेचंच आहे तर त्यामुळे मेडिक्लेम करणं हे एक प्रकारचं सेविंगच आहे कारण मेडिक्लेम केले आणि इमर्जन्सी जर काही आली मेडिकल इमर्जन्सी तर आपण त्याच्यामधून मेडिक्लेममधून ते पैसे वापरू शकतो त्यामुळे आपल्याला आपल्या इन्ववेहेस्टमेंटला कुठेही धक्का लागणार नाही त्यामुळे हे मेडिक्लेमस व्हेिकल इनशुरन्स फायर इन्शुरन्स हे सगळं गरजेचंय आणि आता तर मला वाटतं की ते आपण पहिले प्रायरिटीनी करायला हवेत हो हो जॉब चेंज केला तरी आपल्या इन्वेहेस्टेंटवरती फरक नाही पडणार आहे आपण जे बँक अकाऊंट त्यांना देणार त्याच्यावरूनच आपला सगळा इन्वेस्टमेंट चा तिकडनं होणार आहे हो आहे एज्युकेशनल लोन्स आहेत आणि आपलं होम लोनसुद्धा आपण किती छान पद्धतीनी मॅनेज करू शकतो आणि लवकरात लवकर फेडू शकतोय हेही त्यांनी मार्गदर्शन खूप चांगलं केलं आणि त्यामुळे मला तर वाटतं आपण ह्या प्लॅनसाठी जाऊयात त्यांनी फोन नंबर पण दिलाय त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नक्की नक्की ओके चालेल बाकी घरी आल्यावर बोलू मला आत्ता काम आहे बाय बाय